हॅलो सर सर मी एन एस सीचं डिपाटमेंट बोलतो आहे आपण आपल्या कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करणं करायचे आहेत मग त्यासाठी काय तुमची मदत लागणार होती मग आता तो काय आठबार केला होता स्पर्धा आयोजित करायची तर तुमच्या डिपारमेंटची मुलांची आमच्या डिपारमेंटची गरज काय आहे गरज लागायची होती त्यासाठी ग्राउंडही तयार करायचं होत ना त्यासाठी गरज पाहिजे तुम तुमच्या डिपार्टमेंट खेळ आपण ठरवूया की जो ग काय आहे कुठले कुठले ठेवायचे खेळ त्या गेम मी म्हणतो एक कबड्डी खोखो हॉलीबॉल आणि क्रिकेट आणि रनिंग हे एवढे गेम ठेवूया मग त्यासाठी तुमची मदत पाहिजे होती आणि तुमच्या जरा आयडिया सांगा की त्यासाठी गेमसाठी काय काय करू आपण आयोजन कसं करायचं

हां हॅलो गेमसाठी हां मग तीच त्यासाठी ग्राउंड तयार करायसाठी तुमच्या विद्यार्थ्यांची गरज पाय होती ग्राउंड तयार कराय ती आहे तुम्ही उद्या तयार केलं पाहिजे ग्राउंड कबड्डीचं खोखोचं नंतर क्रिकेटचं हां मग तीच त्यासाठी काय काय आयडिया तुमच्या हां प्रॅक्टिसही घेतली पाहिजेल क्रिकेट हॉलीबॉलची हॉलीबॉलचं नेट ही नेट आपल्या हॉलीबॉलचं ग्राउंडचं कॉलेजचं ती ग्राउंड बदलेल आणि नेट एक फाटलं आहे ती एक नवीन आणलं पाहिजेल ती प्राचार्यला रिपोर्ट द्यायला पाहिजे आजच तिथे ती तेवढं तुम्ही रिपोर्ट द्या प्राचार्यला नेट फाटल्यानं नेटची गरज आहे स्पर्धेसाठी रिपोर्ट तेवढा द्या मग बाकीचं क्रिकेटसाठी ग्राउंड ही तयार केलं पाहिजे आजच मुलांकडून आपण तयार करून घेऊ हां हां क्रिकेटचं ग्राउंड हे तयार करू आपण मुलांकडून सगळं तयार करून घेऊ कबड्डीचं खो खोचं बीन सगळं तयार करून घेऊ बाकीचं रनिंगचं एक ग्राउंड तयार केलं पाहिजे शंभर मीटर रनिंग आहे ना त्यासाठी एक हां शंभर मीटर चालत आहे ठीक आहे बाकीचे आता आयोजन प्रमुख पाहुणे म्हणून कोणाकोनाला बोलवायचं प्राचार्यांला प्रिन्सिपलला वाइस प्रिन्सिपल आणि बाहेरचे कुठले तरी प्रमुख पाहुणे आणले पाहिजे हां बाहेरचे एक कुठले तरी सर आणले पाहिजे प्रमुख पाहुणे किंवा आमदार ख आमदार असं सांगूया त्यासाठी प्रमुख पाहुणे आमदार प्रिंसिपल हां फोन करून आता सांगितलं पाहिजे ना बाकीचं काय आपण ग्राउंडकडून मुलांकडून प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे आत्ता ग्राउंडचे असं केलं पाहिजेल हांपायर ही हांपायर एक आपली टीम एक पाहिजेल तिथं हां हां को कोच नाही हंपायर पाहिजे दोन तीन आपल्या मॅचेससाठी कंटिन्यू मॅच असणार आपले दिवसभर एक दिवस एक दिवसच मॅच असणार आपल्या